रॅप हा संगीताचा हा आजचा नवीन प्रकार आहे हा पय भारतीय संगीताचा नवा प्रकार आहे आधीच्या गाण्यांचे नवे रूप नाही आहे रॅप ही संगीताची शैली आहे ह्याची सुरुवात एकोणीशे सत्तरच्या सुरुवातीस झाली आणि नंतर लोकप्रिय संगीताचा भाग बनला डी जे आणि एम सीच्या पार्ट्यांमध्ये मायक्रोफोनवर केलेल्या घोषणांमधून रॅपिंग विकसित होते आज रॅप हा अमेरिकेतील सर्वात मोठ्या संगीत प्रकारांपैकी एक बनला आहे आक्रमक वर्तणुकीची पातळी लक्षणीयरित्या आणि सकारात्मकरित्या अनेकदा रॅप संगीत ऐकण्याशी संबंधित होती रॅप संगीत हे नैराश्य व चिंता कमी करू शकते भावनिक अभिव्यक्ती सुधारू शकते संवाद व परस्पर कौशल्य वाढवू शकते आणि एखाद्या व्यक्तीचा स्वाभिमान वाढवू शकते आजच्या रॅप संगीतातील गीतांमुळे मुले अडचणीत येऊ शकतात आणि ते एखाद्याला मानून मारून किंवा दुखापत करून तुरुंगात जाऊ शकतात आधीच्या गाण्याचे नवे रूप म्हणजे आधीच्या गाण्याचे नवे रूप ह्या हे नमूद करताना अशोक कुमार यांनी गायलेले रेलगाडी रेलगाडी झुक झुक झुक अशा रॅप गाण्याबद्दल काय मत आहे असं जर विचारता सांगता येईल की ही त्यांनी स्वतःच्या याच्यामध्ये लहान मुलांच्या करमणुकीसाठी हे गाणं म्हटलेलं आहे त्यामुळे त्यांनी त्याच्यातून लहान मुलांसारख्याच भावाना व्यक्त केलेल्या आहे लहान मुलांना हे गाणं ऐकताना लहान मुलं पण त्याचं अनुकरण करू शकतात त्यामुळे ह्याला हे रॅप संगीत नाही म्हणता येणार हे सं संगीतच आहे जुन्या संगीताचाच एक प्रकार आहे रॅप संगीतामध्ये जास्तीत जास्त भाषा भाषेचा वापर करतात म्हणजे तुम्ही जसं म ग गद्यातून जसं तुम्ही बोलतात नेहमी तसंच बोललं जातं मात्र अशोक कुमार यांनी गायलेलं गाणं हे जरी म गद्यातून पद्यातकडे असलं तरी त्याला एक विशिष्ट प्रकारची चाल आहे लहान मुलांना ते आकर्षित करू शकतं त्यामुळे ह्या ह्या बाबतीत ह्या गाण्याला रॅप्स गाय संगीत असं म्हटलं जाणार नाही